हां नमस्कार राजेश अन्ना हां हां हां सर तुमचा बिझनेस क कोणत्या प्रकारचा आहे हां सर तुमचे सर्व बँक बँक स्टेटमेंट आहेत ना ते पाठवून द्या आणि तुमचं काही शेअर केअर मार्केटमध्ये काही इन्कम असेल तर ते पण पाठवून द्या त्याचे रिपोर्ट्स पण लागतील आणखी पॅन कार्ड आधार कार्ड मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी लागतो आहे आणि ते रजिस्टर करायला लागत आहे हां रजिस्ट्रेशन करून घ्यायला लागते तुम्हाला रजिस्ट्रेशन करताना ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही मला सांगा ईमेल आय डी आणि मोबाईल नंबरवर दोन्हीवर पण येईल हां आपण रिटर्न वेळेत फाईल करणार असला तर एकतीस जुलै दोन हजार चोवीसपर्यंत फाईल करू शकता पण आता एकतीस जुलै एकतीस जुलै डेट निघून गेल्यामुळं तुम्हाला लेट फीमध्ये एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत रिटर्न फायल करू शकता तुम्ही मागच्या वर्षासाठी एकतीस डिसेंबर दोन हजार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही रिटर्न फायल करू शकता हां पण लेट फी पण लागणार एकतीस जुलै लाष्ट लास्ट डेट असते विदाउट लेट फीची आता तुम्हाला लेट फी पण लागणार हां हां सर हां सर आपण हां सर ठीक आहे आपण ते दोन स्कीम नवीन स्कीम आहेत त्या एक नवीन स्कीम आहे आणि एक जुनी स्कीम आहे आपण जे जे कसं ज्या रेजिममध्ये तुम्हाला व्यवस्थित टॅक्स कमी बसेला त्या पद्धतीने आपण आय टी आर रिटर्न भरू काय नाही एका एका एका एका स्कीममध्ये डिडक्शन भेटतात एका स्कीममध्ये डिडक्शन काही सुद्धा भेटत नाही पण त्या ठिकाणी तुम्ही इन्कम जास्त दाखवू शकता पण जुन्या स्कीममध्ये तुम्ही इन्कम कमी दाखवून डिडक्शन घेऊन इन्कम तुमचं कमी दिसत आहे जर तुम्हा हां इन्कम सर तुम्हाला हां सर तुम्हाला कितीपर्यंत लोन करायचं आहे वीस वीस लाखापर्यंतचं काय हां ठीक आहे सर मग त्याला आहे की नाही तो नवीन स्लॅबप्रमाणच आपण करू पण सर त्याला टॅक्स पण भरावे लागणार तुम्हाला मी तुम्हाला बँक स्टेटमेंट तुम्ही मला पाठवून द्या आधार कार्ड पॅन कार्ड ते पाठवून द्या रजिस्टर करून घेतो आणि पूर्ण कॅल्क्युलेशन करतो आणि त्यानंतर मग तुम्हाला मी किती टॅक्स लागले आहे तिथे ते सांगतो हां तुम्ही मला याचं नंबरवर डिडक्शन म्हणजे जे तुमचं जे इन्कम असतं ना त्यातून समजा तुम्ही एखादी इन्व्हेस्टमेंट केली असेल एल आय सीची एखादा इन्शू इन्शुरन्स घेतला असेल हां ते त्यातून व त्या इन्कममधून वजा केली जाते

हां सर हां सर लवकरात लवकर डॉक्युमेंट फा पाठवून द्या आणि मी पण तुम्हाला लवकरात लवकर तर फोन करतो हां हां ओके आणि काही हवे अजून काही माहिती हवी असेल